बागकाम करताना मला अशा खूप अडचणी आल्या आणि त्यासाठी मी का काय केलं की मला जर कुंडीत झाडं लावले तर ती व्यवस्थित वाढ त्याची व्यवस्थित वाढ होत नव्हती त्यामुळं मी झाडांना मग कुंडीमध्ये झाड लावलं तर ते न मला समजल्यानंतर मी त्यातली माती पंधरा दिवसानी त्याच्यामधली माती थोडी थोडी हलवायची आणि त्यामुळं ते माती थोडी भुसभुशीत होते आणि त्याच्यामध्ये हवा खेळती राहाते आणि ते त्याची झाडाला मग हवा व्यवस्थित बा जे पण घटक हवे असतात हवेतून ते मिळतात आणि झाडांची वाढ चांगली होते शिवाय झा झाडाला खत ही माती हालवल्यानंतर थोडे कडेनं थोडंसं काढून माती त्याच्यामध्ये आपली त्या झाडाला जे हवं आहे ते खत जर आपण टाकलं तर झाडाचं कुंडीतली माती कमी असते त्यामुळं झाडाला पोषण व्यवस्थित मिळत नाही तर पंधरा दिवसानी महिन्याभरा महिन्यातून त्या झाडाला थोडंसं खत देणं जरुरी असतं तर ते खत दिलं आणि त्यामुळं आणि झा कुंडीमध्ये आपण बघतो की आपण रोजच कुंडी आपल्यासमोर असते त्यामुळं झाडाला भरपूर पाणी देत असतो तर भरपूर पाणी दिल्यांमुळं काय होतं झाडाच्या मुळांला बुरशी चढते ते आणि ते कुजून जातात म्हणून झाडांना कुंडीतील झाड जरी असलं तरी त्याला पुरेसं पाणी द्यावं लागतं पुरे प्रमाणातच पाणी द्यावं लागतं जास्त पाणी देऊन झाडं चांगली येत नाहीत हे मला समजलं आणि जर झाड सुकत असेल तर झा कुंडीमध्ये दोन तीन दिवस पाणीच टाकू नका आणि नंतर ती माती सगळी बाहेर काढा आणि ती माती तुम्ही ती माती काढून टाका आणि दुसरी माती बदला आणि त्याच्यामध्ये ते झाड लावून द्या आणि ते जे त्याची सुकलेले फांदी वगैरे असतात ती काळ काढून टाका मग झाड तुमचं व्यवस्थित वाढेल त्याला चांगली पालवी येईल तुळशीचं झाड जर चांगलं वाढत नसेल तर त्याला एक चमचा चहा पत्ती पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ते जर तुम्ही तुळशीच्या झाडाला जर घातलं तर तुळशीचं झाडा झाडाला चांगली पालवी येते आणि चांगली हिरवीगार तुळस दिसते आणि वर ज्या तुळशीच्या झाडाला ज्या मंजुळा येतात तुरे वरच्या भाग व वरचा भाग असतो ना शेंड्याचा तो तो जर तुम्ही काढून लव वेळच्या वेळी काढून टाकत गेला तर त्या झाडाला खूप साऱ्या फांद्या येतात आणि तुळस तुमची हिरवीगार छान दिसते एरिका पामचे झाड एक माझं चांगलं वाढत नव्हतं तर त्यासाठी मी त्यासाठी मी त्याला गोबरचं खतं म्हणजे शेणखतं एक आणि एक चमचा चहापत्ती रात्रभर एका एक लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि सकाळी ती झाडांना घातली आणि माझं पामचं एरी एरिका पामचं झाड माझं चांगलं वाढायला लागलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि अशाच पद्धतीने आता मी ते एरिका पामची झाडे माझ्या बागेतली वाढवते मी एक पुदिन्याचं झाड लावायचं व लावलं होतं त्याला वाढच होत नव्हती चांगली तर ते मी ब बघितलं तर ते पुदिन्याचं झाड कसं पसरट भांड्यामध्ये पसरट कुंडीमध्ये लावतात म्हणजे त्याची उंची कमी असावी आणि घे घेर जादा असावा त्याचा कुंडीचा तर अशा ह्याच्यामध्ये मी पुदिन्याचं झाड लावलं आणि त्या माती आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित माती कम खत असलेली माती टाकून ते झाड लावलं आणि ती माती नेहमी ओलसर राहा राहावी लागते कारण पुदिन्याला पुदिन्याला पाणी थोडं जास्त लागतं त्यामुळं ती माती नेहमी ओलसर राहिल याची काळजी घेतली तर आणि माती बनवताना पण चार भाग माती एक भात भाग कंपोस्ट खत आणि एक भात भाग वाळू मिश्र करून त्यामध्ये मी पुदिना लावलेला आणि त्याच्यामध्ये नारळाचा जो नारळ नारळाचं केसर काढताना आपण जो भुगा पडतो ना खाली तो त्याच्यामध्ये मिक्स केला होता आणि तर त्याच्यामुळे माझ्या पुदिन्याचं झाड आता खूप छान वाढायला लागलेलं आहे आणि खूप पसरलेलं पण आहे वेळच्या वेळी आपल्याला घरी पुदिना कशालाही लागत असतो तर मग ते आ आपोआपच आपण त्याच्या फांद्या कट करतो त्यामुळं त्याला आणखी दुसऱ्या दुसऱ्या फांद्या फुटत जातात आणि हे कुं कुंडीतल्या पुदिन्याचं झाड आपल्याला वर्षभर पु हिरवं असं गार ठेवता येतं फक्त त्याला पाणी व्यवस्थित द्यावं द्या द्यावं लागतं बागेमध्ये जर लिंबूचं झाड असेल आणि ते जर का त्याला फळं जास्त व्यवस्थित येत नसतील किंवा त्याची वाढ होत नसेल तर अर्धा भाग माती म्हणजे पन्नास टक्के माती आणि कंपोष्ट खत वाळू मिक्स करून ते त्या ज मातीमध्ये झाड लावायचं असतं आणि लिंबूचं झाड आपण लिंबू घरी आला किंवा कुठेतरी पडलेला बी बग उगवलेला असं लिंबूचं झाड लावल्यामुळं माझं लहान झाड चांगलं येत नव्हतं तर मी ते नर्सरीतून आणि ए आणलं झाड घेऊन आले त्या नर्सरीवाल्याशी बोलून व्यवस्थित घेऊन आले आणि मग ते झाड कुंडीमध्ये लावलं त्या न लिंबूचं झाड कसं वा झाडाची वाढ खूप जरा मो जास्त असते त्यामुळे लिंबूचं झाड लावण्यासाठी आपल्याला एक मोठी कुंडी लागते तर त्या मोठ्या अशा कुंडीत लिंबूचं झाड मी लावलं मातीचं प्रमाण तर मी आत्ता बघितलं तसंच वापरली आणि लिंबूच्या झाडाला सूर्यप्रकाश सहा सहा ते सात तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच लिंबूचं झाड लावावं लागतं त्यामुळं मी ती कुंडी उचलून सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवली आणि पंधरा दिवसातून त्या झाडातील माती मी हलवायची आणि त्या मातीमध्ये त्यामुळं हवा खेळती राहायची आणि जे स्वयंपाकघरात आपल्याकडे जे टाकाऊ हे वेज फ भाज्या वगैरे धुतलेलं पाणी किंवा तांदूळ धुतलेलं पाणी वगैरे असं किंवा एक सडलेली फळं वगैरे असतात तर ते असं सगळं सगळ्याचं कंपोष्ट बनवलेला खत मी लिंबूच्या झाडाला घालते त्यामुळे झा झाडाची वाढ चांगली झालेली आहे आणि त्याला फळंही आता चांगली यावी ये येत आहेत आणि बाग बागेमध्ये बऱ्याचदा असं होतं की आप झाडावर काही अशी कीड पडलेली असते तर त्या कीडसाठी कोरफडीपासून एक फंगिसाईड किंवा पेस्टीसाईड बन बनवलेलं आहे तर कोरफडीची काही पानं घ्यायची आलं लसूण आणि लि घे घेऊन ते मिक्सरमध्ये वाटलं आणि त्याला गाळून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये पाच ग्राम हळद मिक्स केली आणि नीम नीमचं तेल वापरलं पाच एमएल आणि हे मिसळून ते झाडावर जिथे जिथे जिथे कीड वाटते आपल्याला अशा झाडांवरती ते मारल्यामुळं माझ्या बागेतल्या झाडावरची कीड पण आता नाहीशी झालेली आहे